बातम्या देणारी जी माध्यम आहेत वर्तमानपत्र परत रेडिओ दूरदर्शन आजकाल मोबाईल यातनंसुद्धा आपल्याला विविध बातम्या कळतात पण या बातम्या ज्या आवश्यक बातम्या आहेत ज्या खरंच माहीत व्हायला पाहिजेत त्या मिळत नाहीत अनावश्यक गोष्टी जास्त पसरल्या जातात अफवा परत फेक म्हणजे ज्या फेक म्हणजे ज्या खऱ्या नसतात खोट्या असतात अशा मग बातम्यांना जास्त प्रसिद्धी मिळते दूरदर्शन मोबाईल त्यांचा टी आर पी वाढवण्यासाठी टी आर पी म्हणजे त्यांचं जास्तीत जास्त लोकांनी हा कार्यक्रम बघावा त्यासाठी ते जे असतं ते वाढवण्यासाठी ते

मग लोकांपर्यंत त्या ब बातम्या मिळत नसल्यामुळे उधार खेडोपाडीसुद्धा ह्या बातम्या ज्या लोकांना माहीत व्हायला पाहिजेत जसं शैक्षणिक बातम्या किंवा शेत शेतीविषयक माहिती जी असते ती लोकांपर्यंत पोहोचत नाही हे खरं तर खूपच खेदजनक बाब आहे असं व्हायला नाही पाहिजे सगळ्या ज्या ह्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचायला पोचणे खूप आवश्यक आहे